नमस्ते पाटील ॲग्रो प हे हे का टुरिझमचं आहे का हे बरं बरं मी मुंबईतून बोलतो आहे गुगलवर सर्च करता करता आपलं हे ॲग्रोचं पर्यटनाचं वाचनात आलं सगळं वाचलं मी बरं वाटलं मला सगळी माहिती मिळाली ती पण तरी काही गोष्टी आता काही जाणून घ्यायला पाहिजे तर मी काय गुगलला काही सगळ्याच आपल्याला काय हो वाचनात येतात असं नाही ना तर मला एक सांगा हे तुमचं जे पाटील ॲग्रो टुरिझम जे आहे ते अलिबागमध्ये म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या एरियामध्ये आहे

बरं बरं हां बरं मग तिथे पोचायचं असेल तर आता मुंबईतून मला काय कसे कसे मार्ग आहेत काय येण्याचे बरं हां हां

हां हां ठीक आहे ठीक आहे बरं ह्या ॲग्रो हे आहे त्याच्यामध्ये काय काय तुम्ही काय व्यवस्था केलेली आहेत किंवा म्हणजे काय आम्हाला बघण्यासारखं काय आहे तसं हां हो

बरं त्याच बरोबर मग काय आणखी तिथे पाळीव प पक्षी प्राणी काय तसं काही आहे का

बरं ब मग ते जेवणाचं तर तुम्ही बोललात तर ते चुलीवरचं जेवण वगैरे आपल्याकडे मिळतं का बरं बरं मग आता तुम्ही तुम्हाला जर फायनल हे करायचं असेल तर मग मी फोनवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो पुन्हा आणि ऑर्डर फिक्स करतो हां चला धन्यवाद धन्यवाद सर